आता रांगोळी काढणं ही खरंतर सगळ्यात चांगली प्रथा जी आपल्या धर्मामध्ये आहे आपल्या संस्कृतीमध्ये रांगोळी काढल्यामुळं काय होतं की आपल्या घरासमोरचं अंगण वगैरे त्याला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रांगोळीही आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्याच्यामध्ये विविध रंगांच्या छटा आहेत आणि ज्या वेळेला तुमच्याकडं कायतरी शुभ होणार असेल त्यावेळेला ती रांगोळी तुमच्या घराचं सौंदर्य पण वाढवते त्यामुळे रांगोळी ही एक खूप चांगली संस्कृती तसंच सूर्याला अर्घ्य देणे सूर्याला अर्घ्य दिल्याने काय होतं की आपल्याला मुळात त्याच्यापाठी सायन्स आहे जे आपल्या लोकांना फारसं समजत नाही सूर्याला अर्घ्य हे जे दिलं जात हे अगदी पहाटेच्या वेळेमध्ये दिलं जातं ज्या वेळेला सूर्याची कोवळी कोवळी किरणं असतात ती जी बाहेर निघतात आणि ही शी कोवळी किरणं ती आपल्या शरीरासाठी चांगली असतात त्याच्यामध्ये व्हिट्यामीन्स असतात सो ते आपल्याला उपयोगासाठी असतात मुळात ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या लोकांना समज लक्षात येत नाही की आपण हे का करतो आपल्याला लोकांना वाटत की फक्त प्रथा आहे पूर्वापार चालत आलेलं आहे म्हणून करायचं तर तसं नाही आहे तर त्याच्यापाठी काही सायन्स पण आहे त्याच्यानंतर कपाळावर कुंकू लावणे कपाळावर कुंकू लावणे ह्याच्यासाठी पण सायन्स आहे आपल्या ह्या दोन भुवयांच्यामध्ये जे कपाळ असतं त्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लान्स असतात आणि कुंकू लावल्यामुळे त्या पिट्युटरी ग्लान्स ह्या आपल्या शरीरामध्ये स्रवतात आणि त्यामुळे आपल्या शरीरावर एक प्रकारचा कंट्रोल येतो राग येत नाही आपल्याला असं सहसा चिडचिड होत नाही आपली ह्याच्यासाठी खरतर कपाळावर कुंकू लावलं गेलेलं असतं त्याचप्रमाणे मंदिरात पूजेला जाणं मंदिरात पूजेला जाण्यामुळे एक असतं की आपण घरात पण पूजा करतो मग अश्या वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की मंदिरात का जायचं मंदिरात पूजेला गेल्याने तिथली जी वास्तू असते तीही भारावलेली असते त्या पूजेच्या होम हवन आणि वेद आणि श्लोकांमुळे आणि त्यामुळे आपल्याला मग तिथे गेल्यानंतर मिळणारं जे समाधान आहे किंवा तिथले जे वातावरण आहे जी एनर्जी किंवा वेव्ज असतात ज्याला काय म्हणतात त्या लहरी उत्त्पन्न होतात त्या लहरी आपल्या शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्या मेंदूसाठी आपल्या मनासाठी ह्या सगळ्यांसाठी उपयोगी असतात आणि उपवास आणि उपवासाचा बद्दल म्हणाल तर उपवास हे कसं असतं की त्या उपवासांमुळे आप ताबा येतो आपल्या मनावर आपल्या विचारांवर पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण डायबिटीससारख्या एका आजारामुळे ग्रस्त आहोत आपल्याला मुळात हे माहीत नाही आहे की डायबिटीस कश्यामुळे होतो डायबिटीस म्हणजे काय असतं की आपल्यामध्ये ग्लुकोज ऑलरेडी तयार होत असतात ज्या वेळे तुम्ही उपवास करता त्या वेळे तुमच्या शरीरात तयार झालेलं जे एक्सट्राच ग्लुकोज असतं ना ते त्या दिवशी तुमचं शरीर ते वापरून घेत असतं पण त्याच्यासा त्याचा वापर केल्यामुळे आपल्याला थोडाफार अशक्तपणा येऊ शकतो पण त्याचा त्रास होत नाही खरतर उपवासामागचं कारण हे असतं तर अश्या ह्या आपल्या धर्माच्या ज्या प्रथा आणि संस्कृती ह्या फार महत्वाच्या आहेत